नमस्कार मी सुमित ताले कारंजा लाड निवारा कॉलनी इथून बोलतो आहे राधाकृष्ण हॉटेलच ना मी आपल्या इथून दोनतीन तासांपूर्वी काही वस्तू ऑडर केल्या होत्या परंतु तुमचा डिलिवरी बाय माझा फोनच घेत नाही आम्ही चारपाच वेळेस त्याला फोन करून बघितलं तरीपण तोसुद्धा आमचा फोन उचलत नाही त्यामुळे आम्हाला खूप परेशानी होत आहे आम आम्हाला आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती नेहमी आपण चांगली सर्व्हिस देता म्हणून आम्ही आपल्याकडून नेहमीचे खाद्यपदार्थ मागवतो परंतु आम्हाला यावेळेस आपण चांगली सेवा दिली नाही यामुळे आम्ही तक्रार करण्याकरिता फोन केलेला आहे कृपया आपल्या डिलिवरी पाटनरला तो फोन संपर्क करण्यासाठी सांगावा आणि का असे का करत आहे तेसुद्धा खडसावून विचारावे